तर आज मी माझ्या घरी पास्ता बनवला होता तर पास्त्यामध्ये सर्वात पहिले मीनं पाणी टाकलं त्यामध्ये पास्ता टाकला आणि नंतर उकडायला ठेवला उकडल्यानंतर मीनं ते सर्व पाणी बाहेर काढलं आणि पास्ता एका साईडने काढून ठेवला नंतर त्याच्यामध्ये सर्व काही सामग्री टाकली आणि ती शिजू घातली शिजवायच्या वेळेस मला असं आढळून आलं की उकळी करायच्या वेळेस उकळी करायच्या वेळेस त्यामध्ये नाही का डहा एक ढगाळ ढगाळ प्रकारचे एक पांढऱ्या पांढरी पांढरी अशी लेयर चढत होती त्यामुळं मला असा आभास झाला की काही ना काही काही ना काही गडबड झाली आहे म्हणून मी थोडेशी तो गंज साईडनं काढला आणि एक एक व एक वाटी घेतली त्यामध्ये येथे थोडंसं पाणी मी करून घेऊन बघितलं आणि तिथे मला आढळलं की त्याच्यामध्ये थोडं थोडं प्रमाणात नाही का पा पाण्याचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे तर त्यामुळं ते धगा म्हणजेच त्यामुळे ती उकळीच जास्त प्रमाणात येत आहे सोबतच नंतर मला आढळलं की ते पास्त्याची स्मेल देखील थोडी अजी अजीब येत होती नंतर कळालं की ते जास्त प्रमाणामध्ये उकळी उकळी झाल्या झाल्यामुळे ते थोडंसं जळकट झाला आहे नंतर माहीत पडलं नंतर माहीत पडलं की हे हे सर्व पाण्याच्या कमीच कमी जास्तपणा मुळे झाला आहे त्यामुळं मीनं सर्वात पहिलं पाण्याचं प्रमाण कमी केलं आणि नंतर अजून अजून मी त्याला डबल दुसऱ्या पाण्यामध्ये का स्वच्छ पाण्यामध्ये घेतला आणि नंतर अजून उकळी घातला नंतर मग ते उकळी झाल्यानंतर मग चव गुन मागले तर त्याची चव एक मीडियम प्र प्रकारची होती आणि ती मला स्वादिष्ट वाटली आणि मी ते खाल्ली